व्यावसायिक उपक्रमांसाठी वापरता येतील अशी आमच्या भागातील नैसर्गिक संसाधनांमध्ये समुद्रकिनारा जास्त मोठ्या प्रमाणावर आहे त्याचप्रमाणे त्या ठिकाणी जे काही पर्यटक फिरायला वगैरे येत असतील त्यांच्यासाठी सेवा सुविधा उपलब्ध करून देणे हॉटेल्सची सुविधा करणे त्यांच्यासाठी तिथे भिजल्यानंतर त्यांच्यासाठी एक ड्रेसिंग रूम ठेवणे त्यानंतर तिथे काही चहा जाण्याची नाश्त्याची वगैरे व्यवस्था करणे ह्या गोष्टी करता येतील